मी बां बागकाम अंगणाच बांगकाम आहे टेरेस गार्डन पण माझ्या घरी आहे आणि दोन्हीकडे असा अनुभव आला की अंगणातलं बाग बागकाम जे जे जे गार्डनिंग आहे त्याच्यासाठी जेवढी मेहनत घ्यावी लागते तेवढी मेहनत मला टेरेस गार्डनिंगसाठी घ्यावी लागत नाही कारण तिथे शंभर टक्के म्हणजे सूर्यप्रकाश एकदम शंभर टक्के येतो आणि अंगणातल्या बागकामामध्ये जे सावली वगैरे असते त्या कारणाने इतरच झाडांवरती त्याचा थोडासा परिणाम होतो आणि बागकाम करत असताना असं हे नाही आहे की बागकाम तुम्ही अंगणात आणि टेरेसवर कु करू शकता पण जे अंगणातलं जे बा बागकाम आहे त्याच्यावर मध्ये तुम्हाला म्हणजे ते डायरेक्ट मातीशी रिलेटेड आहे जमिनीवरती आहे आणि टेरेस गार्डनिंग जे आहे तिथे तुम्हाला एक लिमिटेशन्स आहेत म्हणजे की त्याचा जो भार आहे तो तो त्या बिल्डिंगवरती यायला नाही पाहिजे आणि माती त्याचं एक कम्पोजिशन म्हणजे एक मोजमाप असल्यासारखं आहे आणि जे झाडं जी आहे टेरेस गार्डनपेक्षा तुम्हाला अंगणातल्या बागकामामध्ये